मला वाचनाची आवड आहे बरेच लेखक लेखिकां आवडत्यात पण त्यातल्या तर सगळ्यात जास्त आवडतं लेखक म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते पुलं देशपांडे त्यां त्यांची पुस्तकं आता मी काय सांगू बटाट्याची चाळ अपूर्वी व्यक्ती आणि वल्ली बऱ्याच बरीच पुस्तकं आहेत त्यांची त्यां लिखाण्यातला विनोदीपना तर सर्वांना भावतोच एक एक खळखळून हसवायला भाग पाडणारं किंवा गालातल्या गालात हसायला भाग पाडणारं त्यांचं लिखाण आहे आणि यामुळेचं मनावरचा ताण निघून जातं एक रिलॅक्स आपण होतो आणि कौतूक वाटतं की किती त्यांची निरीक्षण शक्ती किती दांडगी आहे ना की प्रत्येक व्यक्तीचं चाळणं बोळणं स्वभाव या सगळ्या गोष्टींवर आधारित ते एकदी खुमासदार आणि विनोदी लि लिहू शकता पण केवळ विनोदच असतो का त्यांच्या लेखनात नाही तर त्यांचं लेखन हसायला जसं भाग पाडतं तस कुठेतरी आपल्याला अंतरमुख करतं चितळी मास् हरी तात्या अनेक जे उदाहरण म्हणून काय असतो की चितळी मास्तरांचं वर्णन त्यांनी केलं आपल्याला छान वाटतं सगळ्या गम्मत झमत ऐकलं पण नंतर चितळे मस्त एक व्यक्ती म्हणून त्यांचा एकापणा त्यांचं वृद्धत्व कुठेतरी मनालाच स्पर्श जातं किंवा नारायण गरज सरो आणि वैद्यमरव असं म्हणतात ह्या मनीप्रमाणे की लोक त्याची गोड गोड बोलून कामाच्या वेळेला सगळं काम काढून घेतात आणि गरज नसेल तेव्हा तो उपेक्षित असतो कुणी लक्षही देत नाही आता एक व्यक्ती म्हणून पुलंचं म्हणाल तर तु तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की पुलं काही केवळ लेखक नव्हते तर ते नठ संगीत कार का काही काळं एक राजकारणी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे दिग्दर्शन नठ अरे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की मराठी भाषेला परमेश्वरांनी दिलेली ते एक सर्वात अनमोल अशी देणगी होती होती नाई आहे असंच म्हणूया जरी ते शरीराने गेलेले असले तरी त्यांच्या विचार त्यांचे विचार त्यांचं लेखन या रूपाने प्रत्येक व्यक्तीच्या मराठी व्यक्तीच्या मनात ते कायमच आहेत आणि राहतीले